मुळामध्ये मराठी ही एक प्रादेशिक भाषा आहे त्यामुळे ह्या भाषेला बोलण्यासाठी एका राज्यापुरते मर्यादित राहावे लागते आ देशाचा विचार केला तर इंग्रजी किंवा हिंदी ही राष्ट्रीय भाषा म्हणून किंवा जागतिक दर्जाची भाषा म्हणून आपण या भाषेला मान्यता दिलेली आहे त्यामुळे आज जगात इंग्रजी भाषा ही सार्वत्रिक बोलली जाणारी भाषा आहे मराठीचा वापर मर्यादित असल्यामुळे आपण इतर राज्यामध्ये किंवा देशाच्या कोणत्याही भागात जर गेलो तर मराठी आपण वापरू शकत नाहीत किंवा आपल्या भाषेला प्रतिसाद येऊ शकत नाही कारण ही भाषा अजून सार्वत्रिक झालेली नाही त्यामुळे या भाषेला मर्यादा आहेत त्यामुळे मराठी भाषिकांना जर महाराष्ट्र सोडून इतर देश राज्यामध्ये किंवा देशामध्ये जावे लागले तर मराठी भाषा वापरताना अडचण होत आहे